गुड आफ्टरनून सर माझं तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं टीचिंगच्या फील्डमध्ये हो हो हो थॅंक यू तर तुमच्या कॉलेजमध्ये जॉयनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी क क कोणत्या कोणत्या क्लासेसवरती किंवा काय काय लेक्चर घ्यावं लागतील हे सांग सांगू शकता

माझं नाव प्राजक्ता शिंदे आहे

असं हो हो हो नाही ठीक आहे हो हो बरं हा ते म टाइम टेबल वगैरे सगळं क ग्रुपवरती एक वेगळ्या प्रकारचा ग्रुप तयार करावला लागेल ना मुलांसाठी हां

हो हो ठीक

तुम्ही कोणत्या तुम्ही पण क क्लास क्लासवर जाऊ जाता का हो साधारणत मी बघितलं आहे की क्लाक बरेच जे प्रिन्सिपल वगैरे ॲडमिनिस्ट्रेटर जे असतात ना ते क्ला अनेकदा क्लासमध्ये जाऊन आपल्या स्वतःचं इंट्रोडक्शन देतात तर तुम्ही तसं करता का हो हो थँक्यू